मी कोकणातला असल्यामुळे आमचा धार्मिक सण म्हणजे गणपती शिमगा हे दोन सण कोकणामधे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात आता त्याची प्रथा अन्न सजावट याविषयी बोलायचं तर गणपतीच्या स्वतःच्या आपल्या काही प्रथा आहेत म्हणजे जसे की पहिल्या दिवशी पहिल्या गणपतीच्या पहिल्या रात्री चंद्र बघायचा नसतो अन्न म्हणजे काय प्रसाद असतो देवाचा मोदक त्याच्यानंतर नऊ जसं म्हणजे गणपती तर पाच दिवसाचा असेल किंवा चतुर्थीचा असेल तर त्या हिशोबानी त्याचं दर दिवशी वेगवेगळे नैवेद्य असतात कधी पुरणपोळी असते मोदक असतात पहिल्या आणि शेवटच्या दिवशी कधी मालपोहे असतात कधी आणखीन काही असे वेगवेगळ्या प्रकारचे जे नेवैद्य असतात देवाला ते दर दिवशी आपण त्याला हे करत असतो सजावट म्हणाल तर मखर वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे बनवले जातात त्यामध्ये काही कोणी गरीब असला श्रीमंत असला कसाही असला तरी त्याच्या घरी मखर वगैरे याचं तर सजावट वगैरे केलेली असते सर्व सगळं करून अशा प्रकारे आपण धार्मिक सण हा साजरा करतो त्याबरोबरती लहान मुलांना घरातले जे लहान मुलं आहे त्यांना या आपल्या सणाचं जे महत्त्व आहे का आपण साजरा करतो त्याच्या मागचं उद्दिष्ट काय हे सर्व त्यांना कळलं पाईजे ह्याच्यासाठी केलं जातं त्या लोकांना ते समजलं पाहिजे म्हणून त्याला तं समजावून सांगणं आलं त्याच्याबरोबर काय ह्या प्रथा आहे हे कशा प्रकारे केलं जातं त्याच्या पाठोपाठ भजनं असतात जेव्हा गणपतीच्या याच्यामध्ये जे जागरण असतं त्या जागरणामध्ये भजन वगैरे केलं जातं या सर्वामधे ह्या सगळ्या असा ज्या वेगवेगळ्या प्रथा वगैरे आहेत ह्याच्यातून आपण धार्मिक सण आम्ही साजरे के करतो